वस्तूशास्त्रम सर घरात ताडाचे झाड असणे फायदेशीर असते तथापी सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यासाठी योग्य प्रकारे निवडणे आणि योग्यरित्या ठेवणे महत्त्वाचे असते आपला परिसर सुंदर बनवण्याकडे वनस्पतींचा कल असतो आणि आपले घर अपवाद नाही परंतु कोणत्याही नकारात्मक ऊर्जा टाळण्यासाठी आपले घर बाग दोन्ही वस्तू अनुरूप असणे खूप महत्त्वाचे आहे जे आपल्या सभोवताली असणारी जागा खुलवते पृथ्वी पाणी अग्नी वायू आणि अवकाशातील घटकांसारख्या नासर्गिक शक्तीनं संतुलित आणि सुसंवाद साधते घरामध्ये ताडाचे झाड असणे ही चांगली कल्पना आहे आणि जेव्हा ती योग्य प्रकारे ठेवली जाते तेव्हा आपल्या घराचा घराला फायदा होतो आपले घर आरोग्य संपत्ती विपुलता आणि परस्पर संबंध या सर्वांवर त्याचा परिणाम होतो झाडे केवळ आपल्या घराच्या डिझाईन आणि सजावटीचे घटक नाहीत तर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धीचे सुद्धा घटक आहेत घरामध्ये खजुराचे झाड सुद्धा खूप सकारात्मक ऊइर्जा आकर्षित करते सागो पाम देडी पाम अरेका पाम आणि युरोपियन फॅन हे तळहातांच्या लहान जातींपैकी एक आहे ज्यांना सामान्यतः इंडोअर पाम्स म्हणतात या वनस्पती त्यांच्या मोठ्या वेगळ्या पानांमुळे आकर्षक आणि शोपीस म्हणून उपयुक्त आहे घरातील प्रत्येकाला या वनस्पतींचा फायदा होतो कारण ते संपत्ती आणि मानसिक शांती आणतात खजुराची झाडे जिथे लावली जातात त्या प्रत्येक ठिकाणी नैसर्गिक आभा निर्माण करतात जरी सूर्य उगवल्यावर दररोज त्याची ऊर्जा ताजेतवाने करण्यासाठी सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी पामचे झाड ठेवणे महत्त्वाचे आहे खजुराच्या झाडाची वास्तू चांगल्या स्पंदनांना प्रोत्साहन देण्यासाठी चांगली आहे आणि घरातील हवा स्वच्छ करण्यास हातभार लावते आणि ही झाडे लावल्यामुळे आपल्या एअर प्युरीफायला आपण बाय बाय म्हणू शकतो घरामध्ये वनस्पतींचे जास्तीत जास्त फायदे आहेत त्यामुळे वनस्पतींचे प्रेम आशीर्वाद मिळते आपली बाग आणि झाडे नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला लावा फायदा वाढवण्यासाठी आपण एक लहान पाण्याचे कारंजे आणि जमिनीपासून वरची पातळीदेखील स्थापित करू शकतो तसेच पामवृक्षांचा अतिरेक करू नये थोड्या थोड्या अंतरावर पामवृक्षाची झाडे लावावीत त्यांना इतर वनस्पतींमध्ये मिसळण्याचा प्रयत्न करावा शक्यतो फले फळे किंवा फुले देणारे बाजारात विविध प्रकारचे खजुराचे झाडे उपलब्ध आहेत झाडामध्ये गुंतवणूक करण्यात पूर्वी प्रथम ते तुम्हाला घरामध्ये हवे आहेत की बाहेर हे ठरवा घरामध्ये अरेका ब्रॉडलीफ अकाई पामची झाडे सर्वोत्तम आहेत ते जास्त वाढू शकत नाहीत त्यामुळे घरामध्ये खूप योग्य आहे ते बरेच कीटक आणि बग आकर्षित करतात म्हणून अशा प्रकारांमध्ये त्यांना स्वच्छ करणे आणि स्वच्छता राखणे महत्त्वाचे आहे घराच्या पायाच्या अगदी जवळ पिंपळ लावू नये बागेत काटेरी झाडे वापरू नयेत झाडे लावल्यामुळे वातावरणामध्ये त्याचा चांगला परिणाम होतो वातावरणामध्ये असलेला ऑक्सिजन आपल्याला मिळतो त्याच्यामुळे आपल्या शरीरावर त्याचा चांगला परिणाम होतो चांगलं ऑक्सिजन मिळाल्यामुळे झाडांमुळे आपल्याला श्वसनाची क्रिया होत होत नाही श्वसन श्वास घेण्यास आपल्याला अडथळा निर्माण होत नाही